राज्यातील भेट देण्यासाठी आणि मजेचे वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहे ते आहे एक दीक्षाभूमी दीक्षाभूमीमध्ये एक शांतता असते तिथे पीस ऑफ माइण तिथे घालवण्यासाठीच आपण तिथे जातो सेकेंड थिंग आहे फुटाला ते प्लेस आहे तिथे आपण सर्वोच्चम लाईक पाणीचा एक वाहन येते तिथे आणि त्यामुळे तिथचा जे पण सराऊण असते ते आपण तिथं आपण आपला मन गुंतून आपला वेळ घालवू शकतो थटिंग एक लाईट हाऊस लाईट हाऊस आणि फोर्थ आहे एक स्ट्रीट वॉकर जिथं आपण एक वॉकिन स्टिक असते तिथे आपण आपला चालताना आपण आपल्या गोष्टी आपण स्वतःमध्ये एक कन्व्हट करून त्यांना आपण सांगू शकतो असं अशा जागी हे आहे